सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी असं आहेत की माझ्या घरी कोणतंही कार्यक्रम असला की तिथे कसं वागायचं कसं वागायचं हे आमच्या आई वडिलांनी शिकवलं आहेत पहिले पहिले पिढीनं पिढी चालत असतात नंतर हे पिढी झाल्यानंतर दुसऱ्या पिढीला सांगत असतात की कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं काय करायचं क कोणासोबत कसं वागायचं कोणासोबत कसं बोलायचं हे सगळं हे सगळं मग सांगत असते नंतर हे सांगत असताना दु दुसऱ्या पिढीला दुसऱ्या पिढीला पण सांगत असतात त्यानंतर पाहुणे आले की आपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने त्या पाहुण्यांचं स्वागत करतो कशा पद्धतीने त्यासा त्याय त्यांचं नाश्ता चहा पाणी ह्या ह्या वगैरे आपण करत असतो हे आपल्याला आपले आई बाबा हे सांगत असतात तसं की आपण समोर पिढी त्या पिढीला सांगत असतो आणि आणि तसं आता दिवाळीमध्ये नाश्ता बनवत असतो की दुसऱ्याला देत असतो हे आपल्याला घरचे सांगत असतात की असं करायचं असं नाही करायचं आणि दिवाळी असली की जे काही नाश्ता बनवत असतात ती नाश्ता दुसऱ्यांला त्याचा शेअर करायचा आणि आणि कोणतेही कोणते सण असले की कोणत्या वेळी कोणाची पूजा करायची कोणती कोणते बनवायचं काय बनवायचं हे सगळे क ठरत असते आणि हे सांगत असतात